तसं तर जर स्वयंपाकाबद्दल म्हटलं तर मला कित्तीही टाईम लागो मला म्हणजे स्वयंपाकघरातून निघावसं नाही वाटत म्हणजे माझ्या आईवडिलांसाठी किंवा माझ्या बाळबच्चांसाठी मला म्हणजे नवीननवीन वेगवेगळे पदार्थ बनवायला खूप आवडते आणि जोपर्यंत तो पदार्थ बनव बनत नाही तोपर्यंत मी त्याच्यावर लाईक प्रयत्न करतच राहाते जोपर्यंत तो खराब जरी झाला तरी त्याला परत बनवा बनवण्याचा प्रयत्न करते पण जोपर्यंत तो असा परफेक्ट किंवा चांगला बनत नाही तोपर्यंत मी हार नाही मानत म्हणजे एक दिवस जरी असा एक दिवशी जरी असं झालं तर मी दुसऱ्या दिवशी परत तेच करेल पण म्हणजे असं मी मागे नाही हटेन तर अशी माझी प्रवृत्ती आहे बाकी स्वयंपाकघरात पदार्थ बनव बनवायचं म्हटलं तर पदार्थ तर म्हणजे असं जास्तीत जास्त म्हणजे एक किंवा दोन घंटे लागतातच पण जर त्यापेक्षा जास्त लागणं म्हणजे कोणता सण वगैरे असला तर जास्तच वेळ जातो तर हां म्हणजे माझी जी क्षमता आहे रहायची स्वयंपाकघरात ती जास्तीत जास्त दोन घंटे त्यापेक्षा अधिक नाही कारण की त्यापेक्षा अधिक गर्मीसुद्धा होते आणि असं वाटतं की कधी जाऊन पंख्यात बसावं किंवा असं काहीतरी आनि जर मी म्हटलं तर सगळ्यात जास्त वेळखाऊ जो पदार्थ मी बनवलेला होता तो म्हटलं तर ते होतं म्हणजे गुलाबजामुन हां म्हणजे आता ते गुलाबजामुनचं पीठ मळण्यात इतका वेळ जातो की आपण सांगूही शकत नाही म्हणजे त्याला खूप चुरा लागतेय आपले हातही सुद्धा गळून येतात तर हा खूप दिवस खूपच जास्त म्हणजे वेळखाऊ पदार्थ आहे पण जितकी जास्त मेहनत याला बनवायला लागते तितकीच जास्त नंतर त्याला खायला मजासुद्धा येते म्हणजे भलेही त्याचं पीठ लवकर चुरल्या जात नाही पण तितकी मेहनत तर घ्यावंच लागते आणि एकदा जर ते झालं तर मग त्याला रात्रभर भिजवून ठेवावं लागतात गुलाबजामुनला आपल्या तेही खूप जास्त म्हणजे वेळ वेळ खातो पण असं काही नाहीये म्हणजे दुसऱ्या दिवशी जर आपण बघितलं खोलून तर ते खूपच म्हणजे मऊ मऊ मऊ मऊ बनतात चांगले बनतात आणि हेच खूप म्हणजे जास्तच लोक जास्तीत जास्त लोकांना भारतात तीच डिश खूप जास्त आवडते तसं म्हटलं तर तर हाच गुलाबजामुनच माझा पदार्थ होता जो खूप जास्त वेळ खातो मिठाईमधून आणि हा